हो हो हो हो का मॅडम हा हा तर आमच्या

हो आमची शाळा चांगलीच आहे मॅडम आमच्या शाळेत खूप अॅक्टिव्हिटी होतात मुलांना आणि आमच्या शाळेची फीपण जास्त नाहीये आणि सर्व्या सुखसुविधा उपलब्ध आहे आमच्या शाळेत आणि प्रत्येक गोष्टीला फी नाही घेत आम्ही फक्त वर्षाची तीस हजार रुपये फी घेते आणि कास्टुम वगैरे हे आम्ही आमच्याकडून देते मुलाना आणि आमच्या शाळेत जर तुम्ही मुलं टाकली तर तुमच्या मुलाचं करिअर खूप चांगलं घडेल हा तर मग एवढे छोटे मुलं तुम्ही जर शाळेत टाकून राहिले तर अपडाऊन तर मुश्किल होईल म्हणून तुम्हाला इथे प्रॉपरच राहावं लागेल ना एखादी रूम वगैरे घेऊन हा कारण मुलं छोटे आहे मोठे असते तर अपडाऊन करू शकले असते बाकी आपल्या शाळे शाळेविषयी म्हणाल तर शाळेविषयी तर काही प्रॉब्लेमच नाही आहे तुम्ही बिनधास्त आमच्या शाळेत तुमच्या मुलांची अॅडमिशन कर करू शकता कारण फीपण कमी आहे आणि बाकी अॅक्टिव्हिटीज खूप आहे आमच्या शाळेमध्ये हा स्कूल बस राहते ना मॅडम तुम्ही जिथे राहाल त्या त्या लाईनीमध्ये कुठे चौकात आमची बस थांबते तिथे तुम्हाला मुलांना आणून सोडवं लागेल हा टिफिनमध्ये आम्ही सांगते मॅडम आणि नाही जमलं पालकांना ते द्यायचं तर तुम्ही तुम्हाला जे लागेल ते दिलं तर चालते आमची अशी जबरदस्ती नाही आहे टिफिनमध्ये हेच तुम्ही दिलं पाहिजे आमच्या शाळेप्रमाणे बा कारण कोणाची परिस्थिती असते नसते मॅडम तर तुम्ही तुमच्या हिशोबाने दिला मुलांना टिफिन त्यांच्या आवडीचा तरी चालेल

हा ठीक आहे मॅडम हो ठीक आहे थॅंक्यू